हां बोल

हो आहे

किती दहा रुपयाचे सहा आहेत

आमच्या पाणीपुरी आहे भेळ आहे भेळ तीस रुपये प्लेट वडापाव

बरं आणखी वडापाव आहे वडापाव दा दा रु दहा रुपये एक दहा रुपयाचं एक आहे हां बरं बरं आणखी काय लागतं हो गुलाबजामून पण आहे

पन्नास रुपये

जिलबी आहे तीस रुपये पावशेर बरं हां ॲड्रेस सांगा

पोचवतो

दोन हजार

हो हो पाठवतो ॲड्रेसला तुमच्या हो

पैसे पाठवा हो हो नाही ओ कमी कमी

हा ठीक आहे

बरं पाठवा मग